मला निसर्गरम्य फोटो काढायला खूप आवडते मी कधी पण बाहेर गेलो किंवा कोणत्या गार्डनमध्ये गेलो तर सर्व पहिले सर्वात पहिले स्वतःचा किंवा माझ्या मित्रांसोबत फोटो घेतो त्यामुळे माझी आता फोटो काढण्याची छंद निर्माण झाला आहे फोटो काढण्याचा छंद निर्माण झालेला आहे

मी त्याचा ऑटो फोकस वगैरे वगैरे जे सेटिंग्स असतात फोटोमधल्या त्यासुद्धा आता मला चांगल्या चालवता येतात